हॅलो हा नमस्कार बोला नमस्कार नमस्कार बोला हो हो हो स्टार्टअप लोनची स्कीम आमच्या आमची नॅशनलाईज बँक असल्यामुळे आमच्याकडे आता ती नवीन स्कीम आलेली आहे तरी आपल्याला ब कोणत्या उद्योगासाठी म्हणजे लोन पाहिजे होतं म्हणजे वेगवेगळ्या ग ग्रामीण क्षेत्राशी निगडित म्हणजे जर कृषी व्यवसायसंबंधित किंवा असे त्याच्यामध्ये चांगल्या स्कीम आहे आणि कमी व्याज दरात आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो ते त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्य व्यवसाय आहेत्याच्यानंतर पोर्टली फाम आहे त्याच्यानंतर तुम्ही ते जैविक खतं खत उद्योग आहे समजा आणि जेवधे तुम्ही ॲग्रीशी जुळलेले जे तुमचे व्यवसाय आहेत त्यांना जास्ती प्रमोट करण्याचं चालू आहे तर त्या संबंधित बरेचसे आहेत तर त्याच्यामध्ये तुमचं काही कन्सेप्ट असले हनी म्हणजे आपलं म मध मधउत्पन्न तर त्याही त्याच्यावरही तुम्हाला चांगल्या प्रकारे लोन भेटू शकतं आणि द अजून ब बरेच आहे म्हणजे जे आता वेगवेगळे उद्योग मला नाही सांगता येत पण तुमच्याकडे कोणती जर कन्सेप्ट असली समजा तर ती कोणत्या याच्यात ओके ओके म आह हो बिलकुल बिलकुल जै बिलकुल त्याच्यासाठी हां हो हो हो हो त्याच्यातीत जैविक खतासाठी चांगली गव्हर्नमेंटची स्कीम आहे त त्याच्यात तुम्हाला कुठलेही म्हणजे कोलॅरीट कोलॅटरल किंवा मॉर्गेज न घेता तुम्हाला गव्हर्मेंट लोन देते आहे फक्त तुमचा एकदा जे प्रोजेक्ट आहे तो थोडा पाहून आणि त्याचं सीएकडून सँक्शन घेऊन तुम्ही जर बँकेकडे सबमिट केला त आम्ही त्याच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह कार्यवाही करू समजा ओके बिलकुल बिलकुल हो हो नक्कीच या ठीक ओके थँक्यू थँक्यू